प्रामुख्याने मी ज्या प्रदेशामध्ये राहातो तर ती जी माती आहे ती कापूस या पिकासाठी अत्यंत योग्य अशी माती आहे कॉटन सॉईल असं तिला तिचं वर्णन केलं गेलेलं आहे आणि ती एकदम काळी माती असल्यामुळे आणि कपाशीच्या क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे कपाशीचं पीक हे मोठ्या प्रमाणात या प्रदेशामध्ये घेतलं जातं कपाशीच्यासोबत दुसरं पीक जोड पीक म्हणून तुरीचं घेतलं जातं आणि तुरीच्या डाळीचं उत्पन्न त्यामुळे शेतकऱ्याला मिळतं ही दोन्हीही पिकं अंदाजे जूनमध्ये लावली जातात आणि त्याच्या वेचण्या ज्या आहेत कपाशीच्या संदर्भातल्या त्या दिवाळीनंतर येऊ लागतात हळूहळू पहिली वेचणी दुसरी वेचणी आणि ते अगदी मार्चपर्यंत या वेचण्या चालत राहतात असं आपल्याला दिसतं त्याचवेळी हाताशी तूरसुद्धा येते आणि तुम्हाला असं लक्षात येईल की या परिसरामध्ये डाळ केंद्र ही मोठ्या प्रमाणात उभारली गेलेली आहेत किंवा हा एक उद्योग जो आहे डाळ उद्योग हा या ठिकाणी प्रस्थापित झालेला डाळ मिल अनेकांनी निर्माण केल्या असं आपल्याला दिसतं प्रश्न असा आहे की त्याच्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये लावलं जातं त्याचं कारण की उत्पन्न देणारं आणि लवकर पैसा हाती येतो सोयाबीनमुळं अशी जनतेची लोकांची धारणा आहे शेतकऱ्यांची धारणा आहे सोयाबीनचे अनेक उपयोग आहेत आणि त्याचं तेलही आता मोठ्या प्रमाणात विक्री होतं त्यामुळे सोयाबीनच्या सोयाबीनचं पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल आपल्याला अलीकडं दिसतो आहे पाण्याची उपलब्धता ही हळूहळू निरनिराळ्या भागामध्ये झाल्यामुळे आणि साखर कारखान्यांनी बऱ्यापैकी भाव दिल्यामुळे तसंच गुळालासुद्धा बाजारभाव उत्तम आल्यामुळं ऊसाचं उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं त्या आणि हीच पिकं माझ्यासुद्धा शेतामध्ये आहेत आता या पिकांवरती जे कोणतेही वेगवेगळे परिणाम करणारे घटक आहेत की हवामान बदल होतो किंवा जंतू कीटक हे येतात आणि मग जंतू किंवा कीटक यांचा प्रादुर्भाव झाला की आपण कीटकनाशकं किंवा जंतूनाशकं फवारतो हवामानातील बदल जे आहेत ते लक्षात घेऊन एक नियोजन काढणीच्या संदर्भामध्ये पीक झाकून ठेवण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्याचं प्रिझर्वेशन करण्याच्या संदर्भामध्ये काही पावलंं ही उचलावी लागतात पाण्याचं एक महत्त्वाचं नियोजन करणं गरजेचं असतं की कोणत्या पिकाला कधी पाणी लागणार आहे आणि ते त्या त्या मोसमामध्ये ते पाणी आपल्या शेतात किंवा आजूबाजूला उपलब्ध असेल याचीही तजवीज करावी लागते याशिवाय बाजार त्याच्यावरही बारकाईने लक्ष ठेवावं लागतं